हॅलो अमेझॉन मी बुक केलेला एम आय ए वन फोन मिळाला त्याचा कलर बुक केल्याप्रमाणेच आहे तुम्ही रिव्ह्यूमधे दिलेल्या सर्व टुल्स मला मिळालेत आणि फोन अगदी छान व्यवस्थित वर्कपण करत आहे धन्यवाद